तुम्ही एका सेवाभावी संस्थेमध्ये काम करत होता तर तिथले अनुभव सांगा नमस्कार स्वयंसिद्धा नावाची कोल्हापूरमध्ये एक संस्था आहे ही संस्था महिला सबलीकरण म्हणजे वुमन एम्पॉवरमेंट या विषयावर गेली बत्तीस वर्षं काम करते महिलांना जो रिकामा फावला वेळ असतो तो वेळ सत्कारणी लावण्यासाठी म्हणून ह्या संस्थेने काम करायला सुरुवात केली घर सांभाळून आपण काही तरी व्यवसाय करावा कारण आता नोकरीच्या मागे लागून उपयोग नाही सगळ्यांना काही नोकऱ्या मिळणं शक्य नाही तर स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी म्हणून काही तरी पैसा मिळण्यासाठी म्हणून उद्दिष्ट ठेवून कांचनताई परुळेकर संचालिका स्वयंसिद्धा यांनी हा उपक्रम सुरू केला सुरुवात केली त्यावेळेला फक्त दीडशे महिला त्यांच्या बरोबर होत्या आणि आता बत्तीस वर्षांनंतर दहा हजारहून जास्त सभासद संख्या आहे त्यातल्या साडेतीन हजार महिला जवळजवळ स्वतःच्या व्यवसाय करून स्वतःच्या पायावर उभ्या राहिलेल्या आहेत हा व्यवसाय करताना तुमच्याकडे जे कौशल्य आहे त्याचा उपयोग करून घेऊन तुम्हाला त्या व्यवसायाचं विशेष प्रशिक्षण दिलं जातं मार्केटेबल प्रॉडक्ट कसं बनवायचं चव किंवा पदार्थाचं रंगरूप हे सातत्याने एकसारखं कसं ठेवायचं याबद्दल जास्त कटाक्ष असतो त्याच बरोबर ही संस्था अनेक महिलांना ट्रेनिंग देते अनेक विषयांवर ट्रेनिंग देते शिवण भरतकाम विणकाम ह्याचपासून कम्प्युटर ट्रेनिंगपर्यंत अगदी रोजचा स्वयंपाक ह्याचे सुद्धा क्लासेस तिथे असतात त्याबरोबरच ह्यांचं वैशिष्ट्य असं की दहावी नापास झालेल्या मुला मुलींची विशेष करून दहावी नापास मुलींची शाळा इथे चालवली जाते आणि शाळेमध्ये प्रवेश घेण्याचं महत्त्वाचा मुद्दा असा असतो की ती मुल मुलगी दहावीमध्ये जास्तीत जास्त विषयात नापास कमीत कमी मार्क मिळवलेली असावी अर्थातच घरची परिस्थिती तिची तिला पुढचं शिक्षण देण्याची नसावी उद्देश हा की ती मुलगी घरात बसली तर तिच्या मनात काही वेगळे विचार येऊ शकतात किंवा पालक तिचं लग्न लावून तिला पाठवून देऊ शक देतात शा सासरी आणि मग तिच्या आयुष्याचं पुढे काहीच होत नाही तर ती स्वतःच्या पायावर उभी रहावी पैसा मिळावा आणि काही क चार चांगल्या गोष्टी तिच्या हातून घडाव्यात एक स्त्री शिकली की कुटुंब सुशिक्षित होतं असं म्हणतात त्या मुद्द्यावर हा उपक्रम चालतो ह्याच्याबरोबरच खेडेगावांमध्ये स् म्हणजे कोल्हापूर शहरात तर उत्तम काम चालूच आहे पण ग्रामीण भागामध्ये सुद्धा त्या महिलांसाठी ही संस्था काम करते विशेष करून त्या महिलांच्या शेतामध्ये जे पीक पिकलं पिकवलं जातं त्याला बाजारभाव जो मिळतो त्यापेक्षा त्या पिकापासून आणखी चांगले घटक बनवून ते विकले तर त्यांना अधिक पैसा मिळेल हा उद्देश असतो त्याबद्दल त्यांना माहिती दिली जाते प्रशिक्षण दिलं जातं आणि त्याच्याच बरोबरीने शेतीपूरक उद्योग पण शिकवले जातात शेळीपालन कोंबडीपालन ससेपालन वगैरे असं आणि त्यांच्यासाठी शेतीचं तंत्रज्ञान जे आधुनिक तंत्रज्ञान आहे ते त्यांच्यापर्यंत पोचवायचं ह्या हेतूने खेडेगावात काम चालतं त्याचबरोबर आरोग्यसुविधा महिलांना स्वतःच्या आरोग्याची काळजी कशी घ्यायची हे शिकवलं जातं आणि त्या महिलांमधूनच एक आरोग्य दूत निर्माण करून तिच्यावर त्या गावातल्या महिलांची जबाबदारी दिलेली असते अशा प्रकारे अनेक उपक्रमांमधून ही संस्था चालते अनेक देणगीदार या संस्थेला मिळा मिळालेले आहेत देशी परदेशी परदेशापर्यंत ह्या संस्थेचं नाव गेलेलं आहे आणि कोणताही प्रॉडक्ट कोणतंही उत्पादन ह्या संस्थेचं जे असतं ते अगदी डोळे झाकून खरेदी केली जाते दिवाळी फराळ याची पंचवीस पंचवीस लाखांची विक्री या संस्थेमधून होते या संस्थेची स्वतःची शॉपी आहे की जिथे आता बारा महिने तुम्हाला संस्थेचे सगळी उत्पादनं विकत मिळतात त्याचबरोबर या संस्थेचा स्वतःचा बाजार भरवतात ते म्हणजे महिलांना एकत्र येण्यासाठी एक व्यासपीठ विविध भागातून महिला येतात आणि त्या आपल्या आपल्या मालाची देवाणघेवाण तिथे करतात तिथे हिशेब होतो आणि एकीच्या भागातला माल दुसरीच्या भागात विकला जातो दुसरीच्या भागातला माल एक तिसरीच्या भागात विकला जातो असं करत करत विक्रीची ही जी साखळी आहे चेन आहे ही तिथे खूप मोठ्या प्रमाणावर आणि छान तयार झालेली आहे त्यामुळे कुठल्याही महिलेला नवीन व्यवसाय करताना सुद्धा कोणती अडचण येत नाही इतर महिला सुद्धा तिला सहकार्य करतात आणि अशी सहकार्यभावनेनी उत्तम चालणारी ही स्वयंसिद्धा ही संस्था सगळ्यांनी त्या संस्थेला आवर्जून भेट द्यावी अनेक गावातून स् वेगवेगळे गट येतात संस्था बघतात संस्थेकडून प्रशिक्षण घेतात आणि स्वतःच्या गावात त्या प्र पद्धतीने व्यवसाय उद्योग सुरू करतात सरकारने सुद्धा ह्या कामाची दखल घेतलेली आहे संस्थेला अनेक अनेक पुरस्कार मिळालेले आहेत आणि अत्यंत नावारूपाला आलेली अशी ही बत्तीस वर्षांची जुनी संस्था सगळ्यांनी आवर्जून बघावी नक्की भेट द्यावी त्याबद्दल मी तुम्हाला खा खात्रीने सांगते की तुम्हाला तिथे खूप वेगळे अनुभव आणि वेगळ्या गोष्टी बघायला मिळतील धन्यवाद